स् सपोज मला जर कुठला नेता मिळाला तर मी त्यान् त्यांना गरिबांविषयी मी त्यांच्याशी बोलेन आणि परत मुलांचं शिक्षण फ्री करण्यासाठी बोलेन आणि असं वाटतं की मी जर नेता झाली तर मी गरिबांसाठी मदत करेन आणि मुलांचं शिक्षण फ्री करेन आणि पुढची पिढी जे आहे ते सुशिक्षित बनवेन कारण गरीब हा गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत हा आणखी श्रीम् श्रीमंत होत चाललेला आहे कारण आता हे शिक्षण जे आहे ते सगळं श्रीमंताचंच आहे शिक्षण गरिबाचं शिक्षण आता राहलेलं नाही आहे तर त्याच्यामुळे जे आता कोणी इंटरव्यूला जे समोर मुलं जातात तर त्यांचं पण ते जे एज्युकेशन आहे कुठल्या शाळेतून शिकून आलेलं आहे चांगल्या शाळेतून शिकून सी बी एस सीच्या शाळेतून असेल तर त्याला लवकर नोकरी मिळतं आणि जे जिल्हा परिषदमधून जातात तर त्यांना नोकरी मिळत नाही त्यांना मागं टाकलेले आहे त्याच्यामुळे गरीब हा आणखी गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत हा आणखी श्रीमंत होत चाललेला आहे कारण श्रीमंताचे डोनेशन हे ते भरून श्रीमंताचेच पोर सर्विसवर लागत आहे आणि कष्ट करणाऱ्याचे मुलं हे कष्टच करत राहलेले आहे तर मी जर एक नेता झाली तर मी पहिलं शिक्षण मुलांचं फ्री करेन आणि हरएक कुटुंब हे सुशिक्षित बनवेन असं मला वाटतं